आता भारतात पश्चिम फॅशनवरचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे आणि आजकालचे आपण आपली मानसिकता खूप उच्च ठेवली आहे खूप चांगली ठेवली आहे तर आजकालचे युवक त्या गोष्टींना खूप जास्त प्रोत्साहन करत आहेत आणि पश्चिम फॅशनवरती आपला काही विषय निषेध नाही ज्याला जसं हवं आहे तसा तो राहतो आणि जर मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगेल तं मी अजिबात पश्चिम फॅशन वापरत नाही किंवा त्याचा हेवा पण नाही करत कारण की मला भारतीय संस्कृती ही मी वापरते आणि मी ना आपले पश्चिम फॅशन चे जो कपडे आहेत ते कधी वापरत पण नाही जर मी वापरेल तर फक्त जीन्स वापरेल आणि त्याव्यतिरिक्त काही नाही